हॅलो हो काय कोण बोलता तुम्ही कोण बोलत आहे म्हटलं तुम्ही हॅलो हां कुठून बोलत आहे म्हटलं तुम्ही

हो का काय पाहिजे होतं लोन हो का कशासाठी पाहिजे होतं हो का काम कशाचं होतं हो का बिझनेससाठी की शेतासाठी की घरासाठी पाहिजे होतं लोन तुम्हाला शेताचं हो का किती पाहिजे तुम्हाला लोन तीस चाळीसच पाहिजेत होते का

तर काय शेतीसाठी पाहिजे होतं का तुम्हाला लोन हो का तुम्हाला डॉक्युमेंटची आवश्यकता आहे मग डॉक्युमेंट पाहिजेत तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड आधारकार्ड वगैरे पाहिजेच होतं

अमरावतीत नेमके कुठं आहे तुम्ही अमरावतीतून कुठून बोलत आहात नेमकं तुम्ही

काय म्हटलं गाडगे नगरमधून बोलत आहात का हो का मग मी का म्हणतो आहे तुम्ही इकडे येजा ना बँकेमध्ये बँकेमध्ये बोलू आपण सहज काय आहे तर चालेल ना तसं हां तेच म्हटलं कॉलपेक्षा कसं बँकेत येऊन बोलजा तुम्ही लोनचं काय होऊन जाईन हो आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणजा नक्की आणजा त्याच्याशिवाय होत नाही हो येत येजा मग बँकेत हो ठीक